मी झोमॅटोच्या ॲपवर पदार्थ आर्डर करण्यासाठी ऑटोपे चा चालू करून ठेवले होते पण मला ती ऑटोपे बंद करायची होती तर त्यासाठी मी झोमॅटोच्या ॲप उघडला त्यामधील सिटिंगमध्ये गेले पेमेंट हा पर्याय निवडला आणि तिथे ऑटोपे फिचर बंद केला